तर इंटरनेट ज् आल्यापासून मला तर वाटतं आहे ल् नव्वद शंभर टक्के लोकांचं काम खूप सोपं झाले आहेत कारण आधी तर ते बँकेत जायचं ते चेक घ्या पुन्हा वापस बँकेत जाऊन ते डिपॉजिट करा पुन्हा मग पैसे त्यांनी पैसे देणार आत्ता एवढं आपलं फॅसिलिटी एवढी वाढली आहे की डायरेक् मोबाइल टु मोबाइल पेमेंट त्यांनी शेअर करतात आणि सोशल मीडियामु पण आता इंस्टाग्रा म हे खूपसे असं जनरल नॉलेजबद्दल पण गोष्टी आपल्याला ऑणलाइणच कळून जातात पुन्हा हे ऑणलाइन क्लासेस जे शिकवायचं आपल्याला जे ऑफलाइन क्लासेस जे होते की शाळेला जाऊन बसा मग त्यांनी शिकवणार आता हे लॉकडाऊनमुळं ते एक फायदा झाला आहे की सगळं ऑणलाइन लेक्चर आपल्याला घरी बसून पण करता येतात आणि मोबाइलचं इंटरनेट म्हणजे अख्ख्या जगभराची नॉ नॉलेज तुम्हाला मोबाइलवर घरी बसल्याबसल्या तुम्हाला गूगलवर सर्च करा सगळं येतं आणि आत्ताही नवीन अशात चाटजीपीटी सगळ्यांना माहितीच असंल ए आयमुळं भाई सगळ्यांचं म्हणजे खूप एवढं समोर गेलं ए आय की बस काही पण तुम्ही व्हिज्युलाइझ करू शकतात त्याच्याने आणि इंटरनेट इंटरनेट एवढं आता अशात कामाला यायलं की खूप खूप खूप खूप मुलं याचे ॲडिक्ट् झाले आहेत आणि ये कामाची गोष्ट पण आहे खूप